नमस्कार मी तेजश्री बोलते आहे हो कालच मी ऑनलाईन एक टी शर्ट ऑर्डर केला होता एल साईजमध्ये पण तू त्या टी शर्टचं जे फ् फिटिंग आहे ते नीट बसत नाही आहे तर मी तुमच्या रिटर्न पॉलिसी थ्रू गेले आहे आणि त्यात आपण रिटर्न करू शकतो टी शर्ट तर त्यामुळे मला ते टी शर्ट रिटर्न करायचं होतं आणि माझ्या फिटिंगमध्ये बसणाऱ्या साईजचा टी शर्ट मला परत मागवायचा होता हो येस नक्की ओके आणि त्याची रिप्लेसमेंट मला कधीपर्यंत मिळेल याच्याबद्दल पण मला माहिती हवी होती ओके ठीक आहे चालेल धन्यवाद